नमस्कार कार सर्विसिंगसाठी वारंवारता अनेक घटकांवर अवलंबून असते जसे की वाहनाचा वापर त्याचे मॉडेल आणि त्याचे वयोमर्यादा सावर सर्वसाधारणपणे कारला दर दहा हजार ते पंधरा हजार किलोमीटर किंवा दर सहा महिन्यांनी सर्व्हिसिंग करणे शिफारसीय असते यामध्ये इंजिन ऑईल बदलणे फिल्टर स्वच्छ करणे ब्रेकची तपासणी आणि अन्य यांत्रिक भागांचे निरीक्षण समाविष्ट असते सर्व्हिसिंग न केल्याने वाहनाची क्ष कार्यक्षमता कमी होते ज्यामुळे इंधन वापर वाढतो आणि त्यामुळे हानिकारक वायूंचे उत्सर्जन होते हे पर्यावरणाला गंभीर परिणाम करू शकते सर्वप्रथम सि ओ टू म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड वाढलेले उत्सर्जन इंधनाचा वापर जास्त झाल्याने सि ओ टू उत्सर्जन वाढते ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगला गती मिळते त्यामुळे पर्यावरणत अस्वच्छता निर्माण होते नायट्रोजन ऑक्साईड एनोएक्स आणि पार्टिक्युलेट मट मॅटरचे उत्सर्जन हे घटक हायवेची गुणवत्ता खराब करणं आणि आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरतात ऑईल गळतीचे धोके योग्य देखभाल न केल्यास ऑईल गळू शकते ज्यामुळे जमिनीचा वायू पाणी आणि माती प्रदूषित होऊ शकतात कॅटलिटिक कन्वर्टर परिणाम सर्व्हिसिंग न केल्यामुळे कॅटलिटिक कन्वर्टरची कार्यक्षमता कमी होते ज्यामुळे हानिकारक वायू अधिक प्रमाणात बाहेर पडतात सर्व्हिसिंगद्वारे तुम्ही केवळ वाहना क्ष कार्यक्षमता टिकवू शकता तर पर्यावरणावर होणारे नकारात्मक परिणाम ही टाळू शकता आता मी माझी कार सर्व्हिसिंगला दर सहा महिन्यांतर नेतो कारण माझी कार डिझेल आहे त्यामुळं डिझेल कारला शक्यतो एक कमीत कमी पंधरा ते वीस हजारपर्यंत किलोमीटर पळल्याच्या जर काय जर सर्व्हिसिंग न्यायची गरज नसते पण जर का गाडी तुमची एकदम धूर मारत असेल काळा धूर तरी सर्व्हिसिंग करून आणा कारण ते पर्यावरणासाठी खूप हानिकारक ठरतं कारण की डिझेल गाडी आहे आणि डिझेल तुम्हाला तर माहिती आहे किती ज्वलनशील असतं आणि एकदा का जर गाडीला सर्व्हिसिंग आलं तर गाडी मग खूप पैशाचे पैसे खूप जातात पैसे खूप म्हणजे खूप कारण आता आमच्या काकांकडे फोर्ड एंडेवर आहे तर ती गाडी खूपच इंधन घेते ती गाडीला आठचं ॲव्हरेज पडतं ठीक आहे